नमस्कार सर माझा कॉ फोन रेल्वे आरक्षण केंद्रामध्ये लागलेला आहे का सर मला प्रवासाचे नियोजन केलेले होते त्यामध्ये मला टिकीट बुक करायची होती नाशिक या गावी जायचं होतं तर मला आसन आसनाची उपलब्धता तपासायची होती परंतु मला याबद्दल काहीही माहिती नाही तुम्ही मला मदत करू शकता का हो मला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जायचं आहे वेळ वेळ काय असेल तीन वाजता सर मला सकाळची ट्रेन हवी आहे थोडी उपलब्ध करून देन देण्यात मदत कराल का माझी याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करू शकता का मला खात्री ठीक आहे ना सर मी थोडा वेळ थांबण्यास तयार आहे परंतु मला पूर्ण माहिती क कधीपर्यंत मिळेल ठीक आहे ना सर तुम्ही तपासून सांगता बरं ठीक आहे ना सर